आमच्या राज्यात पाळल्या जाणाऱ्या धार्मिक परंपरा खूप आहेत त्याच्या विधी आहे श्रावणमासामध्ये आम्ही शंकराची पूजा करतो मंगळागौर असते मंगळागौरीला बायकांना बोलावून चौरंग सजवून तेथे गौर मांडतात आणि त्याचे विविध प्रकारचे खेळ खेळल्या जातात फुगड्या खेळल्या जातात त्याच्यानंतर जन्माष्टमी करते रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म होतो दुसऱ्या दिवशी की दहीहंडी फोडली जाते त्याच्यात की नवीन नवीन तऱ्हेचे कार्यक्रम घेतले जातात गणपतीलासुद्धा आमच्याकडे कसं काळ्या मातीचा गणपती बनवला जातो त्याला एकी चौरंगावर सजवून रांगोळ्या टाकून गणपती मांडला जाते गणपतीला शमीपत्री पाहिजे बेल असते लाल फूल असते त्याच्यानंतर आम्हाला गणपतीला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओल्या शेवयाची खीर आणि शेदाडी हे महत्त्वाचे क की त्यांना नैवेद्य असतात त्याच्यामध्ये आम्ही चिंचेचं पंचामृत पण करतो कोहळ्याची भाजी करते त्याच्यात नवीन नवीन तऱ्हेचे कार्यक्रम घेतात मखर सजवले जाते आणि या ठिकाणी खूप तऱ्हेचे कार्यक्रम घेतले जातात म्हणजे जसं एक की संगीतखुर्ची आहे गनमा कोणतं एक की बा भाषण स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे आणि नवरात्रातसुद्धा बायका दररोज एक नवीन नवीन रंगाच्या साड्या घालून जातात आणि तिथे एकेक देवीचे नऊ दिवस काही काही कार्यक्रम घेतले जाते त्याच्यामध्ये एकेक फुगड्या खेळल्या जातात तिथे पण नवीन प्रकारचे कार्यक्रम सकाळ संध्याकाळ आरती केल्या जाते त्याच्यानंतर प्रार्थना केल्या जाते वस्तू अर्पण करतात जसं आहे की गरीब माणसं गरीब लोकांना काही वस्तू अर्पण करतो आणि त्याच्यानंतर गुढी पाडव्याला आम्ही गुढी उभारली जाते गुढीला एक की आम्ही बत्ताशाचा हार आणि एकेक गडवावर एक लावून सजवली जाते जन्म आणि दिवाळीच्या दिवसात पण सगळीकडे दिवे लावल्या जातात आणि जो आम्ही पाच दिवसाचा सण असतो दिवाळीला पहिले एकी एककी नरक चतुर्दशी असते दुसऱ्या दिवशी एकी दिवाळी लक्ष्मीपूजन केल्या जाते नंतर त्याच्यानंतर आम्ही एकी गाई गोधन गाईला एकी सजवल्या जातात गाईला एकी शिंगाला पण एकी सजवल्या जाते आणि त्यांचा नैवेद्य वगैरे असते या ठिकाणी चैत्रामध्ये रंगनाथस्वामीची यात्रा केली जाते ती गुढीपाडव्यापासून त यात्रा सुरू होते तर काही काही जवळजवळ पंधरा वीस दिवस राहते त्या ठिकाणी चांगले चांगले खेळं येतात दुकानं लावल्या जातात आणि मग ग रंगनाथस्वामीला रोज शेकी सकाळ संध्याकाळ आरती तिथे पण कीर्तन वगैरे असतात आणि खूप तऱ्हेची एकेक कार्यक्रम आणि त्या ठिकाणी खूप गर्दी पण राहते त्या यात्रेला आणि इथून आमच्या इकडून गजानन महाराजाला त्यांच्या प्रकटदिनाकरता म्हणून काय की इथून वारी निघाल्या जाते वारीमध्ये सगळेजणं एकसारखे कपडे घालून पायी वारी घेतली जाते तसंच काय की पंढरपूरला सुद्धा एकी वारी जाते इथून असे नवीन प्रकारचे नवीन नवीन तऱ्हेचे पांडुरंगाची वारी पण जाते आणि नवीन नवीन तऱ्हेचे कार्यक्रम घेतले जातात झाली